आमच्या भागात पालन केलेल्या प्रमुख धार्मिक कांडापैकी एक साई भंडारा आहे सत्यनारायणाची पूजा आणि साई भंडारा म्हणजे साई पालखी देखील आहे त्याच्यात साई पालखी आदल्या दिवशी निघते आणि दुसऱ्या दिवशी साई भंडारा व सत्यनारायणाची महापूजा असते आणि हा दोन दिवसाचा लागून असलेला एक हे आहे प्रोग्राम आहे जो तीस मेला आणि एक तीस एप्रिलला आणि एक मेला केला जातो आणि ह्याच्यामध्ये आम्ही पालखीला साधारणतः एक दीडशे ते दोनशे माणसं असतात जी बरोबरचं पालखी बरोबर चालतात आणि आम्ही आमच्या एरिया पासून साधारणतः एक दोन किलोमीटर एवढा अंतर आम्ही हे चालतो त्याच्यामध्ये नाशिक ढोल फटाके बँड बाजा वगैरे सगळं चालू असतं त्याच्यामध्ये आणि हा आम्ही साधारणतः सात वाजता सुरू करतो आणि तो संपुष्टीला येतो साधारणतः साडेदहा ते अकरापर्यंत मग साडेदहा ते अकरापर्यंत हे आलं की आम्ही मग साई मंदिरामध्ये येतो आणि तिथे येऊन आरती करतो आरती झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशीच्या तयारीला लागतो दुसऱ्या दिवशी म्हणजे आमची सकाळी महापूजा असते स् सत्यनारायणाची तर त्याकरिता जी तयारी लागते त्याची आम्ही तयारी करायला सुरुवात करतो ज्या काय गोष्टी लागणार त्याच्या तयारी करायला सुरुवात करतो तो भटजी आमच्याकडे सकाळी सात वाजता येतात तर जो व्यक्ती सत्यनारायणाच्या पूजेला बसणार आहे तो आणि त्याच्या मिसेसला आम्ही सगळ्या माहिती देतो त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीचा जो एक मेला एक मेचा जो दिवस आहे तो तो आमच्यासाठी सकाळपासून ते रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही धावतच असतो साधारणतः एक मेला आम्ही रात्री झोपतच नाही म्हणजेच पहाट होईपर्यंत आमचं काम चालूच असतं पण हे दोन्ही दिवस आम्हाला खूप आव आवडीने आम्ही साजरा करतो यांचा